अकोला जिल्ह्यात आता पाऊस आला ना त्याच्यामुळे जे रस्ते वगेरे आहेत ना ते रस्ते एवढे आता डेंजर झाले डेंजर म्हणजे काय त्याच्यात खड्डे वगैरे झाले आहेत आणि त्याच्यामुळे काय झालंय की जेवढं व्हायला पाहिजे तसं तर काही दिसत नाहीये बघा आणि त्यातल्या त्यात काय होतंय की तुम्ही रस्ते किंवा बांधता तर ते बांधल्यावरच काय होते काय माहीत ते पाईपलाईन खोदायसाठी नळाचे पाईप टाका लागतात हे वायर टाका लागतात ते याच्यावर कुठेतरी पी डब्लू डी खातं आहे ना त्यांनी पण लक्ष द्यायला पाहिजे आणि सरकारनं पण याकडे लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटते